हां हॅलो बोला कोण बोलता हो हो बोला हो हो हो अं ठीक आहे नं आपण कुठून बोलता काही कळेल का मला बरं बरं बोला बोला बरं बरं रात्रीला झाली चोरी हं काही वेळेचा अंदाज सांगता येईल का

तुम्हाला कधी माहीत झालं हे

कोंडा तोडलाय दिसला का

बरं बरं आणखीन काही सांगता येईल का हां आजूबाजूला काही वस्तू वगैरे दिसतात का बरं बरं हल्ली चोरांचं प्रमाण वाढतच चाललं आहे घरी कोणी काही आहे नाही असं माहीत पडलं की त्यांचा उपद्रव चालूच होते तुम्ही पोलीस स्टेशनला या थोडं सविस्तर लिहून द्या बघू काहीतरी तपासायचा शोध लागतो का तसा आमचा नेहमी प्रयत्न असतोच रात्री आमची गाडी फिरते पण तुम्ही

तुम्ही या इथे आपण तक्रार लिहून सविस्तर मग आपण बघू पुढे काय करायचं तर पुढील कार्यवाही नंतर बघू आपण हो हो तेच म्हणतोय मी या तुम्ही आमच्या बरं बरं इकडे या नं आपण पुढे तपास सुरू करू हो हो तेच त्यांचं ने नेहमी तेच असतात ते चोर काही वेगवेगळे नसतात ठीक आहे पुढील तपास करू आपण ठेवा